हॅलो हां हा कॉल ओला एजन्सीला लागलाय का हां तर मला तुम्हाला हे विचारायचं होतं की मला तुमची ओला बुक करायची आहे हां तर मला सांगाल का किती पैसे होणार आनंद सागरला जाण्याचे मी आणि माझे काही फ्रेंड्स आहेत त्यांना जायचं होतं हां तर मला हे विचारायचं की ते की मी तुमची रोजची ग्राहक आहे तर मला काही सवलत भेटेल का हो आणि ओला टाईमवर तर येणार ना हां कारण मागच्या वेळेस उशीर झाला होता तर मला या वेळेस टाईमावरच हवं आहे ओला हो हो चालेल मी इथे आल्यावर तुम्ही मला कॉल करा